मी खूप वेळपासून इथे बस स्टॉपवर तुमची वाट पाहात आहो तुमची कॅब आम्ही बुक केली होती आणि दिलेल्या वेळेत तुम्ही आले नाही तर मला आता वाट पाहून पाहून खूप कंटाळा आला आहे आणि तुम्ही जर येत्या दहा मिनटामध्ये जर आले नाही तर मला तुमची बुकिंग कॅन्सल करून मला दुसरी कॅब बुक करावी लागेल म्हणून तुम्ही दहा मिनटामध्ये या